आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये भरपूर काही जुने मंदिरं जसे महादेवाचे मंदिर आहे जे हेमाडपंथी मंदिर म्हणतात जे मोठमोठे दगडांनी बनलेल्या काळ्या कोठ्यांनी जे दगड आजच्या का युगात दहा माणसंसुद्धा ते दगड उचलू शकत नाही ते एवढे प्राचीन वर्षापासनं बनलेले आहे जवळपास त्याला हजार पाचशे वर्ष झाले असेल असे भरपूर महादेवाचे मंदिरे आहे त्याच्यानंतर नेहरूजींचं एक भेट दिलेलं ते प्राचीन स्थान आमच्या जिल्ह्यामध्ये आहे आणि काही संग्रहालय तर जिल्हा छोटा असल्यामुळे संग्रहालय जास्त नाही आहे पण इथे जसं भरपूर काही नख म्हणजे पहा पहाडी एरिया असल्यामुळं भरपूर काही इथे प्राचीन चा जो नजराणा आहे तो कुठेना पहायला मिळतात तो यवतमाळ जिल्ह्यातच पहायला मिळतो आणि तिथे काही जाण्यासाठी कोणाला कोणाची परवानगी वगैरे काही घ्यावं लागत नाही सगळ्यांसाठी खुलं आहे सगळेच लोकं तिथे जाऊन त्यांचा आनंद घेतात आणि पाहतात